नमस्कार नमस्कार अहो आहात कुठे काही गावी वगैरे येत नाहीत अजिबात हो हो पाटीलच बोलत आहे शेजारी तुम्ही हो हो माझं पूर्ण झालं काय कशाला टेन्शन घेत आहे आता राहिले आहेत किती अजून दीड महिना दोन महिने पावसाला आहेत सगळं होऊन जाईल काय करायचं आहे का तुम्हाला

मग काय नाही नाही नाही ते तुम्ही आता मार्ग तर काढायलाच पाहिजे तुम्ही पावसाळ्यापूर्वी छप्पर व्हायलाच पाहिजे तुम्ही त्या दृष्टीने निर्णय घ्या पटापट आणि काहीतरी ट्रीप काम पूर्ण करा काम पूर्ण करा

बरं बरं बरं

बरं हो हो

पत्रे पत्रे तुम्हाला सांगतो पत्रे टाटाचेच टाका कारण पत्रे टाटाचे जे पत्रे आहेत ना ते चांगले आहेत कॉलीटी चांगली आहे त्यांची गेज चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आणखीन नवीन कॉलिटी आलेली आहे आता त्याच्यामध्ये जर ते खाली एक स्पंज असतो त्याची किंमत जास्त आहे पण ते पत्रे टाकले तर घरामध्ये गरम होत नाही तर माझं तर एक एक तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही ते पत्रे टाका थोडे महाग आहेत पण पत्रे चांगले आहेत आणि टाटाचे आहेत

नाही मग बरं बरं मग तुम्हाला सांगतो ना ते अलिबागच्या पुढे खंडाळा म्हणून गाव आहे तिथे प्रदानांचं एक दुकान आहे तर त्यांच्याकडचे पत्रे आहेत ते पत्र्याची कॉलिटीही चांगली आहे आणि त्यांचे भावही मला रिजनेबल वाटले तर तुमची जर इच्छा असेल तयारी असेल तर मी बोलून घेतो त्यांच्याशी आणि

रिजनेबल सिमेंट सिमेंटचे साधारणपणे सगळ्यांकडे भाव चांगलेच आहेत पण तुमची ती काय भिंत काही फार मोठी नाही आहे ना छोटी आहे ना मग तुम्ही काय करायचं माहीत आहे का का हे जे सिमेंटचे मोठे व्यापारी असतात त्यांचे गोडाउन्स आहेत ना मोठे मोठे गोडाउन्स आहेत आणि त्या गोडाउन्समध्ये ना सिमेंट सांडलेलं असतं ते सिमेंट जे आहे ना ते त्याच कॉलीटीचं असतं फक्त सांडलेलं म्हणून त्याची व्हॅल्यू कमी तर ते तुम्ही कमी दरामध्ये तुम्हाला तेच सिमेंट मिळेल ते काय कुठल्या तरी पोत्यामध्ये भरून आपल्याला आणायचं आहे शेवटी सिमेंटच आहे ते तर त्याच्यावर तुम्ही फोकस केलात तर बरं होईल हो हो देईन देईन नक्की देईन नक्की देईन हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो नक्की माझ्याकडे जे कामगार होते ना तेच तसे हे कमी रेटचे आहेत ते तुम्हाला देतो ठीके ठीके ठीके